हॅलो हॅलो वीज बील ऑफिस ना ग्राहक मंडळ तिथं माझं मला ना माझं दोन हजार पंचवीस एप्रिलचं बिल वीज बिल हरवलेलं आहे तर त्याची मला प्रत प्रत मिळेल का दुसरी प्रत ते मला उपलब्ध करून देव दे देवता देता का ही माझी विनंती आहे करून द्या मला